हा हॅलो मॅडम मी मलकापूरमधून बोलतो गावंडे मॅडम ते तुम्ही डॉक्टर संगीताच ना बोलतात ना मॅडम आमच्या घरात माझ्या भावाला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यांना ते श्वास घेण्यात ब हे होऊन राहिलं जरासं त्या त्या आम्ही ट्रीटमेंट घेतली होती ते मागच्या आठवड्यात आलो होतो आम्ही तुम्हाला आठवत आहे की नाही ते तिथं आलो होतो तर ते तुम्ही दिल्या होत्या गोळ्या वगैरे पण आता तो प्रॉब्लम त्याचा वाढला त्याचा आणखीन त्याला तापही वारंवार येऊ राहिला म्हणजे तो हे नाही होऊन राहिले म्हणजे रिकवर नाही होऊन राहिला तो ताप

बरं आम्ही तर त्याच्या संपर्कातच आलो आहे समजा आता घरातलाच माणूस आहे समजा आमच्या तो तर आम्ही संपर्कात आलेलोच आहे त्याच्या हां ते आतापर्यंत कालपर्यंत काही नव्हतं पण कालपर्यंत जास्त हे झाला तो म्हणते मला ब्रीदिंगमध्ये प्रॉब्लेम होऊन राहिला श्वास घेण्यात त्याला प्रॉब्लेम होऊन राहिला छातीत जळजळ होऊ राहिली म्हणते तो हो हो बरं बरं त्याल्या अच्छा अच्छा अच्छा अच्छा नाही अजून तर आम्हाला माहीत नाही काही असं आढळल्यासारखं तर काही झालं नाही पण आमच्या घरातच हे झालं आहे जरासं हे कोरोना खरंच आहे का पण मॅडम डेंजर तुमच्या रुग्णालयात मॅडम तुमच्या ह्याच्यात ऑक्सिजनची सेवा आहे का मग ऑक्सिजन सिलेंडर वगैरे बरं बरं बरं मग ते कोरोनाचे पेशंट बरे होतात का मॅडम सरकारी दवाखान्यात

बरं बरं ठीक आहे मॅडम उद्या येतो मग आम्ही अन् मग सांगा मग काय